हां हॅलो सर टाटा मोटर्स अलिबाग ओके सर सर आपण बोलत आहे कुठून ओके सर आधी पहिले तुमचं नाव सांगा ओके सर तुम्ही म्हणजे सीडॅन बघत आहे की हॅचबॅक बघत आहे एस यू वी बघत आहे का सर तुमचं बजेट

ओके सर सर आता म्हणजे आपण टाटा मोटर्समध्ये बघितलंत तर आपल्याकडे एस यू वीमध्ये पहिले येते ती आपली हॅरिअर येते टाटा सफारी येते अजून आपल्याकडे हे नेक्सॉन येते नेक्सॉन एक सेमी आहे एस यू वी टाईप आहे तर आपली जी पहिली आपली हॅरिअर आहे ती हॅरिअरचं आपलं बजेट ऑ ऑफ रोड एक पंधरा लाखाच्या आसपास जातं पेट्रोलमध्ये अन डिजेल जर तुम्ही घेतलीत तर एक दोन लाख ॲडिशनल होतील म्हणजे ते सतरा पॉइंट पन्नास एवढं जातं

सर आपले टा टाटाच्या सगळ्याच गाड्या म्हणजे इंडियाच्या सगळ्यात टॉप मोस्ट सेफेस्ट कार म्हणून मानल्या जातात आता हॅरिअरमध्ये आपल्याला सहा एअर बॅग भेटतात आणि टाटा सफारीमध्ये सात एअर बॅग भेटतात टाटा सफारी आहे ती सेवन सिटर आहे आणि हॅरिअर आहे ती फाय सिटर आहे आपल्याला दोन्ही दो गाड्यांमध्ये एक मोठी बुट स्पेस भेटते आपल्याला परत ह्या दोन्ही गाड्यांमध्ये हायब्रिड एक व्हर्जन येतो म्हणजे कसं हायब्रिडमध्ये काय होतं की आपली जी गाडी आहे ती फोटी किलोमीटर पर अवरपर्यंत जो स्पीड असतो ते ए इलेक्ट्रिकवर चालते त्यानंतर आपलं पेट्रोल किंवा जे डिजेल इंजिन असतं ते यूज होतं त्याच्याने आपल्याला अॅव्हरेज खूप जास्त भेटतो म्हणजे हायब्रिड घेतली तर आपल्याला थटी फायू टू फोटीचा अॅव्हरेज भेटतो तसंच जर पेट्रोल मध्ये तुम्ही टाटा सफारी किंवा टाटा हॅरिअर घेतलीत तर एक आपल्याला दहा बाराचा अॅव्हरेज भेटून जाईल कलर ऑप्शन्स म्हणजे आपल्याला आता टाटा सफारीमध्ये तरी ऑरेंज आहे रेड आहे व्हाईट आहे ब्लॅक आहे आणि जर तुम्हाला कुठला कश्टम कलर हवा असेल तर तुमच्या स्पेशल रिक्वेस्टवर कंपनी ते पूर्ण करून देऊ शकते नाही एक्स्ट्रा चार्जेस म्हणजे आपले जे आता फिफ्टीन लॅख्स असतील जर असं टाटा सफारी बघत असाल तर फिफ्टीन लॅख्स तुमचे असतील ना तर त्याच्यामध्ये ना आपण जे तुम्हाला ॲक्सेसरीज देणार आहोत म्हणजे तुमचं कवर गाडीचं कवर आपलं पंक्चर कीट आणि कार वॉशिंग कीट तुमचं पॉलिशिंग कीट जे आपण देतो ना त्याचमध्ये कंपनी तुम्हाला एक हा अॅडिशनल फीचर्स देते की तुम्ही पें म्हणजे तुमचा कश्टमाइज कलर पण त्यात तुम्ही रिक्वेश्ट म्हणून टाकू शकता म्हणजे तो फ्री ऑफ कॉस्ट असेल त्याचे काही अॅडिशनल चार्जेस नसतात यस सर टेंडर तुम्ही आपला आपल्या अलिबागला टाटा मोटर्सचं शोरूम आहे ना मार्ज नाक्याजवळ तिकडे या आम्ही तुम्हाला तुम्हाला पाहिजे त्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह करू फक्त येताना आम्हाला एक कॉल करून या ओके ओके सर थँक्यू